शिक्षन घेण्याने जीवनात भरपूर प्रकारे मदत होते जसे की आपण शिक्षन घेत असताना आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची माहिती होते सर आपल्याला वर्गात शिकवतात आणि वेगवेगळ्या प्रकारची माहिती देतात तर जसे की विज्ञान असो बाहेरची माहिती असो कुठल्याही प्रकारची माहिती असे ती आपल्याला भेटते आणि अशिक्षित लोकांना भरपूर साऱ्या गोष्टींना मुक मुकावे लागते जेणेकरून बँकिंग बँकिंगच्या काही सुविधा असोत त्यांना बँकेतले वगैरे काही समजत नाही वाचताही येत नाही लिहिताही येत नाही ज्या जेणेकरून त्यांना बँकिंगच्या कामामुळे खूप अडथळा येते आणि जसे की मोबाईल हा मोबाईल तर आजकाल खूप महत्त्वाचा आहे काही लोकांना तर अशिक्षित असल्यामुळे त्यांना मोबाईलही समजत नाही जेणेकरून त्यांना दुसऱ्यांकडे जावं लागते की आमचा हा नंबर लावून द्या आमचा तो नंबर लावून द्या आमचं हे करून द्या आमचं ते करून द्या त्याच्याकरता शिक्षण हे खूप महत्त्वाचे आहे जीवनामध्ये सगळं काही नसले तरी चालेल पण शिक्षण पाहिजे जेणेकरून शिक्षणामुळे आपन खूप प्रगती करू शकतो आपली प्रगती होते आपल्या गावाचीही होते आणि आपल्या घराची प्रगती होते शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे असं म्हटलं जाते आणि ते आपल्याला आपण घेतलंच पाहिजे तर अशिक्षित कोणीच नाही राह्यलं गेलं पाहिजे